खायला तर भरपूर प्रकारचे आवडतात पण सर्वात जास्त आवडीचं म्हटलं तर ते दोसा इडली दोसा हा सर्वात जास्त आवडतो तो मला घरच्यापेक्षा बाहेर हॉटेलवर किंवा बाहेर फुटपाटवर जे लोक बनवतात त्यांच्या हाताला चवच वेगळी असतात कारण की का माहिती ती चव घरी नाही येत पण ते जेव्हा रस्त्यावर किंवा बाहेर बनवतात तो त्यामधे खूप चांगली चव येतं आणि ते मला तिथे खायलाच आवडते आणि लोकांनापण सुद्धा खाऊ घालायला आवडतो